आमच्या भागात साधारणतः दिवाळीमध्ये घरांची रंगरंगोटी केली जातात यामध्ये भिंतीवरील पेंटिंग्ज् विशेष ठरतात देवदेवतांची चित्रे दारात लावलेले शुभ लाभ लक्ष्मीची पेंटिंग घरातल्या देवळांची सजावटीत वापरलेली कलात्मक चित्रे हे अधिक अधिक सुंदर होतात गणेश चतुर्थी जसे की त्यामध्ये पेंट गणेश चतुर्थीमध्ये पेंटिंगचा वापर हा मूर्तीसजावटीसाठी तसेच मंडप सजवण्यासाठी केला जातो बऱ्याच मंडळांमध्ये पारंपरिक किंवा सामाजिक विषयांवर यामध्ये पेंटिंग्ज् बनवले जातात बालगणेश शिव पार्वती यांसारख्या सर्व ह्याच्यामध्ये पेंटिंग्जचा मुख्यतः वापर केला जातो दसरा आणि नवरात्र यामध्ये नवरात्र उत्सवात देवींची विविध रूपे चित्रित केली जातात गरबा दांडिया यानं न् ह्या पारंपरिकमध्ये चित्रे काढली जातात गावागावांत देवी मंडपांची सजावटीसाठी केली